माझी आवडता असा लेखक नाही पण लेखिका आहे तिचं नाव नवशिका ती खूप छान गोष्ट लिहिते म्हणजे मला आवडतात तिच्या गोष्टी वाचायला म्हणजे ती तिची गोष्टी जर आपण बघितली ना तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत इतके मजेशीर आणि वाचण्यासारखे असतात ना की वाचतच जावीशी वाटतात म्हणजे थांबूच नये गोष्ट संपेपर्यंत एकापुढे एकापुढे एक असं एकेक एक इंटरेस्टिंग काही काही येत जातं ना त्याच्यामुळे असं वाचत राहावंसं वाटतं त्यातलं तिचं परीकथांचं पुस्तक त्याच्यानंतर आणि काहीतरी होतं पण मला त्याचं आता नाव नाही आठवत पण तिने खूप छान छान असे गोष्टी लिहिल्या आहेत म्हणजे ते छोटे नाही आहेत असे मोठे आहेत म्हणजे वाचत जाल तितकं तुम्हाला ते आवडत जाणार तिच्याबद्दल ना मला अजून एक गोष्ट आठवते ती मग आठवते म्हणजे ती खरं तर माझी फ्रेंड आहे म्हणजे ती अशी कोण फेमस रायटर नाही पण तिला ना लेखनाची आवड आहे आणि मला तिने लिहिलेलं वाचायची आवड आहे तिचे ना लेखन म्हणजे तिला खरं तर आता रायटरच व्हायचं आहे लेखिका आणि मी तिला खूप प्रोत्साहन पण देते त्यासाठी कारण तिचं लिखाण खरंच खूप चांगलं आहे म्हणजे जर ती खरंच लेखिका झाली तर भल्याभल्याना वाचायला भाग पाडेल असं लेखन आहे तिचं